हॅलो हॅलो मॅडम नमस्कार आपलं दुकान आहे ना साड्यांचं आणखी हे तर मला जरा चौकशी करायची होती दिवाळीसाठी मला खरेदी करायची होती तर काय काय आपल्याकडे मटेरियल आत्ता नवीन काय आलं आहे व्हरायटी बरं

बरंं बरं बरं आणि सर्व साईजमधले तयार कुडते वगैरे मिळू शकतात

बरं बरं बरं

अरे वा बरं बरं बरं बरं ओ बरं बरं बरं बरं येस येस येस येस बनारस बनारस सिल्क चालेल मला त्याच्यानंतर साऊथ इंडियन सिल्क चालेल आणि म्हणजे खूप जर असली नको आहे मला थोडीशी जर असली तरी चालेल पण म्हणजे उपाडा सिल्क असेल तरी चालेल म्हणजे मला अशा बऱ्याच व्हरायटी बघायच्या आहे की मला देण्याघेण्यासाठी पण ते हव्या आहेत पण ते जरा जास्त रेंजमधल्या हव्या आहेत तर मला असं कळलं की तुमचं दुकान खूप छान आहे आणि तिथे खूप व्हरायटी आहेत कलर्स कॉम्बिनेशन्स वगैरे पण खूप छान आहेत तर तेही मला खरेदी करायचे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुडते वगैरे पण खरेदी करायचे आहेत आज हां हां आणि

अरे ना बरं साधारण काय रेंज आहे रेंज अरे बा बरं बरं वा

ओके बरं वा बरं बरं अरे वा खूपच आनंद मिळाला तुमच्याशी बोलून फक्त एकच शेवटचा प्रश्न विचारते की दुकान तुमचं किती वाजता उघडतं आणि किती वाजता बंद होतं त्याचं कारण असं आहे की आम्ही दोन चार ठिकाणहून दोघी तिघीजणी येणार आहोत आणि मग त्यांना मला हे सगळं सांगायचं आहे हां हां

बरं बरं बरं बरं बरं बरं पुणं आहे म्हणूनच ते मुख्य विचाराय येस येस येस वा वा वा वा वेरी गुड वेरी गुड

हो येस येस जास्त चां सेल्समन चांगले आहेत ते फार आनंद वाटला ते हां त्यामुळे खूप बघायला मिळेल नक्कीच धन्यवाद धन्यवाद ओके अच्छा अच्छा